नमस्कार मी अनुश्री कुलकर्णी बोलत आहे मी काकडे प्लॉट धाराशिव येथून बोलत आहे माझा नंबर महानगरपालिकेशी लागला आहे का मला महानगरपालिकेशी संपर्क साधायचा साधायचा आहे माझ्या घरात सध्या वैद्यकीय उपचारामुळं वेगवेगळ्या प्रकारचा कचरा गोळा झालेला आहे तर ह्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मी तुम्हाला संपर्क करत आहे ह्या कचऱ्यामुळे बाकीच्या इतर नागरिकांना त्रास होऊ नये ह्यासाठी तुम्ही मला काय सुविधा देऊ शकाल माझ्याकडे विशेषतः म मोठ्या लोकांसाठी वापरले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे डायपर्स सलाईन बँडेजेस त्याच्यानंतर एक्सपायरी डेट झालेले वेगवेगळे पाक औषधांचे पाकीटं हँडग्लोवज त्याच्यानंतर मास्क असा सगळा कचरा कोरडा कचरा साठलेला आहे हा कोरडा कचरा मी वेगळ्या स्वरूपात वेगळ्या बादलीमध्ये साठवून ठेवलेला आहे पण त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मला रोजच्या कचरा घंटा गाडीमध्ये तो टाकावा असा वाटत नाही तर त्यासाठी तुम्ही मला काय वेगळी मदत देऊ शकाल किंवा तुम्ही ह्याचं काही वेगळं व्यवस्थापन केलं आहे का